हॅलो हा चौधरी साडी शॉपिंगलाच लागला आहे ना कॉल मी सोनाली बोलते आहे सर हं मला तुमच्या दुकानामधून नऊवारी साडी पाहिजे होत्या पण क्वांटिटी जास्त पाहिजे आहेत मे बी पाच ते सहा हजार क्वांटिटी पाहिजे आहेत मला हं तर तुमच्याकडे मिळेल का मला तेवढी क्वांटिटी

काही मला पैठणमधून पण पाहिजे आहेत आणि साध्या पण पाहिजे आहेत सर आणि तसं मला म अंदाजे मला चार ते हां पाचसहा हजार साड्या पाहिजे आहेत नं तर पाचमध्ये मला एक हजार पैठणीमध्ये पाहिजे आणि बाकीच्या जे आहेत ते साध्या हां अच्छा हं हं

नाही सर माझ्याकडे प्रोग्रॅम आहे त्यासाठी पाहिजे आहेत मला

आणि पैठणीमध्ये

हं तरी मला तुम्ही अंदाजाने आठशेवाली साडी कितीला लावताल मला प साध्यामध्ये पाचशेवाल्या घ्यायच्या आहेत आणि इकडे या आठशेवाल्या घ्यायच्या आहेत तर मग व्यवस्थित भाव लावून द्या मला परवडलं पाहिजे आणि तुम्हालासुद्धा परवडेल असा असा भाव द्या मला लावून कारण माझ्याकडे नाही नाही सर असं नका करू कारण माझं माझं मी मला एकदा जर तुमच्याकडची क्वालिटी आवडली ना तर मी मग मी नेहमीच बोलवत राहीन ना आणि तशी माझ्याकडे नेहमीच फंक्शन चालूच असतात एकीकडे आणि माझ्या रिलेटिव्हमध्ये सुद्धा फंक्शन राहतात तर मी मग तुम्हाला कस्टमरसुद्धा देईल ना मग माझे मेन म्हणजे माझे होलसेलच कस्टमर होलसेलरवालेच आहेत माझ्याकडे बरेच जण माझे रिलेटिव्हमध्ये तर मग ते दुसऱ्यांकडे न पाठवता तुमच्याकडेच पाठवेल त्यांना

ठीक आहे सर चालेल ओके तुमचा साडी ॲड्रेस कुठे आहे तुमच्या साडी शॉपचा ओके सर चालेल मी उद्या येऊन जाईल तिथे हां मी बारा ये यायच्या आधी तसं मी तुम्हाला कॉल करून देईल ओके हां ओके सर थँक यू